माझ्या परिसरात बांबू गार्डन हे खूप प्रसिद्ध उद्यान आहे महाराष्ट्रातले एकमेव जे बांबूचे उद्यान म्हटलं तर अमरावती येथील बांबू गार्डन बांबू गार्डनमध्ये खूप प्रकारच्या बांबुंची लागवड केली जाते आपल्याला असं वाटते की बांबू फक्त एकाच प्रकारचा असतो पण बांबूच्या अनेक अनेक प्रकारच्या वृक्ष रोपटे आपल्याला तिथे पहावयालाच मिळून जाईल आणि बांबूपासून बनवलेल्या वस्तू त्यानंतर खूप काही अशा गोष्टी आपल्याला त्या बांबू गार्डनमध्ये पहावयास मिळते त्यानंतर पर्यटनापासून रोजगाराची संधी ही नक्कीच मिळते कारण की ज्या ठिकाणी पर्यटनस्थळ आहे तिथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते आपण त्या ठिकाणी जर कोणत्या खाद्यपदार्थ खाद्यपदार्थाची स्टॉल किंवा उसाचा रस या अशा प्रकारची कोणतेही खाद्यपदार्थ पेय पदार्थ आपण त्या ठिकाणी विकले तर ते सहजासहजी विकले जाऊ शकतात आणि पर्यटकांचा अनुभव असा की खूपदा असं होते की आपल्याला खूप दुरून सामान आणून तिथे विकावं लागते आपण त्या ठिकाणी ते थोडं महाग किंवा पाच दहा रुपये जास्त घेऊन विकतो तर खूप काही लोक असे असतात की ते भांडण करतात आपल्यासोबत आता त्यांना कोण सांगेल की इतक्या दुरून आपण ते सामान आणून तिथे विकतो आहे तर त्यासाठी थोडं तर जास्त पैसे आपण घेऊ शकतो हा चांगला अनुभव आणि वाईट अनुभव या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो आहे माझ्या भागात बांबू गार्डन ही खूप म्हणजे प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे आणि मी तिथलाच रहिवासी असल्याकारणाने मी सुुद्धा तिथे रोजगाराची संधी शोधत असतो आणि बांबू गार्डनमध्ये झाडांना पाणी टाकणे झाडांची साफसफाई निगा राखणे हे साठी पण खूप सारे रोजगार तिथे अवेलेबल आहे